मला एकदा असा प्रसंग आला होता ज्यावेळेस मला एका सहयोगी सोबत काम काम करावे लागले पण तो इतका चिडचिडा होता की मला त्याच्यासोबत वावरणे फार कठीण झाले यासाठी मग मी त्याच्याशी विनाकारण बोलणे टाळले आणि आपल्या कामाशी काम ठेवून त्याच्यासोबत मी काम केले अशा प्रकारचं मी त्याच्यासोबत केलं